तसं बोलीभाषा ही प्रत्येकाचीच एक जगण्याची भाषा असते आणि प्रत्येकालाच ती आपली मातृभाषा असते त्याच्यामुळे ती प्रिय असते आणि प्रत्येक भागात असं म्हणतात की आपल्या देशामध्ये दहा दहा मैलांवर भाषा बदलते प्रत्येक भाषेचां लेहेजा लय ही वेगळी असते आणि त्या प्रत्येक भाषेचं स्वतचं असं एक वैशिष्ट्य असतं आणि ते त्या त्या प्रभागाचंच ते एक वेगळेपण असतं त्या भागाचं ते एक वेगळेपण असतं त्याच्यामध्ये एक नैसर्गिक गोडवा असतो आणि आपली जगण्याची ती भाषा असल्यामुळे जगण्यासाठी ती महत्त्वाची असते आणि म्हणूनच प्रत्येक प्रादेशिक बोलीभाषा ही तितकीच महत्त्वाची आहे तिच्यामध्ये हलका भारी किंवा दर्जा त्याचा कमी जास्त अशा पद्धतीने आपल्याला त्याचं फरक करता आला नाही पाहिजे करू नये असं मला वाटतं आणि प्रत्येकच सा आता मराठी भाषा घेतली तरी ती वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते आणि राज्यातील ज्या प्रादेशिक बोलीभाषा आहेत तेव्हा मराठी जरा वेगळी पडते कारण मराठी भाषेमध्ये अनेक भाषांमधून शब्द आलेल्या आहेत संस्कृत असेल इंग्रजी असेल किंवा मग पोर्तुगीज असेल अनेक भाषांमधूनचे शब्द हे मराठीने आपलेसे केलेले आहेत आणि मराठीचा स्वतःच एक गोडवा त्याच्यामध्ये आहेत काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहेत आणि निश्चितच ती बोलतांना आबाल वृद्धांना प्र शिक्षित किंवा अशिक्षितांना लेखक असतील वाचक असतील या सगळ्यांसाठी ती एक सोयीची अशी भाषा मानली जाते किंवा वापरली जाते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मराठीवर प्रेम करणारी लोकं जास्त आहेत ही संख्या अगदी प्राचीन पुरातन काळापासूनचा इतिहास मराठी भाषेला आहे अगदी सर्वात पहिला ग्रंथ जर म्हणता येतील तर येईल तर गाथा सप्तशती ग्रंथ मराठी भाषेतला पहिला ग्रंथ म्हणता येईल आणि अनेक लेखकांची मोठी परंपरा आहे या भाषेला आणि म्हनूनच या भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ती एक सगळ्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची अशी बाब आहे आणि निश्चितच प्रादेशिक बोली भाषांपेक्षा मराठी भाषा ही अशा प्रकारे वेगळी आहे